एकट्याने चित्रपट पाहण्याचं हेतू असा आहे म्हणजे आपण जर एकट्याने जर मूवी बघितलं तर म्हणजे असं कोणाचं रेस्ट्रिक्शन नसते की मला हा मूवी आहे बाय की मग असं मला माझ्या मनात दुसरा मूवी आहे त्याच्यामुळे दुसरा मूवी मग मी त्याचा त्याला आवडतो मूवी बघितला माझ्या मनात हवा तो बघितला नाही तर तो एक हे होऊ शकतो मी जर एकट्याने मूवी बघितला तर तो असं होऊ शकतं की म्हणजे मला आवडतो मी मूवी कधीही बघू शकतो कधीही लावू शकतो आणि माझा आवडता जो मूवी आहे तो तुंबाड म्हणजे थोडा हॉरर लाईक तो मूव्ही आहे कारण तो मूव्ही जो आहे तो एकदम असा जुन्या याच्यामध्ये असं थोडा हॉरर सीनमध्ये बनवला आहे त्यामुळे त्याची बघण्याची जी टायमिंग जी आहे तो म्हणजे तो संध्याकाळी पण थोडा नाईट टाइमला वगैरे खूप फील करू शकतो तो मूवी त्यामध्ये ते मूवीमध्ये असं आहे की म्हणजे एकदम जुन्या टाईपमध्ये तो असा मूवी आहे त्यामध्ये हॉर सीन आणि थोडं लहान मुलांचे काही त्याच्यामध्ये आहेत त्या मूवीमध्ये एकदम अशी जुनी इफेक्ट वगैरे वापरले आहेत जे रियल वाटतात आपल्याला आणि त्यामध्ये त्यांची भाषा वगैरे खूप अशी मराठीमध्ये स् आहे आणि तो एक मराठी पिच्चर आहे आणि तो आत्ताही खूप चालतो आहे थे थेटरला वगैरे त्याचा दुसरा पार्ट पण लवकरच येणार आहे त्याच्यामध्ये जर हा पिक्चर बघायचा झाला तर मी तरी संध्याकाळी किंवा सात ते नऊ किंवा नऊ ते अकरापर्यंत हाच टायमिंग निवडेल आणि त्यासाठी म्हटलं तरी मी हा एकट्याने बघू शकतो पिच्चर काय एवढाही हॉरर नाही आहे थोडा नॉर्मल आहे फक्त आणि दुसरं म्हणजे हाच एक मूव्ही आहे तो सैराट वगैरे आपलं झालाच आहे तुम्हाला माहीत असेल तो तर मी स् तोही संध्याकाळी सात ते नऊ चालेल कारण का संध्याकाळी टायमिंग ठीक आहे चांगलं आहे आणि दुसरा जो आहे तो सैराट आहे फक्त